आमच्या परिसरातील लोकांना पर्यटनामुळे देवीच्या भागात तर खूप सारे स्टॉल दुकानं म्हणजे रोजगाराची संधी भरपूर उपलब्ध झालेली आहे ती त्या वातावरणात म्हणा खूप सारे लोक आपला दिनचर्या त्या ह्याच्यावर भागवतात तिथून त्यांना उपलब्ध होते आणि येणारे जाणारे लोक वाईट असं अनुभव काही नाही फक्त पर्यावरणाची काळजी घ्यावी त्यांनी एवढीची इच्छा आहे